तर मी ज्या भागात राहते तिथे ऐरोली दिघा देवी तर तिथे राजकीय पक्ष आमच्या इथे तर खूप सारे आहे तसं तर पण जो आमचा एक नगरसेवक आहे तो काँग्रेसचा आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याने खूप सारे केलेलं आहे नागरिकांसाठी जे पण म्हणजे ते बोलतात आता त्यांचं होतं सरकार होतं त्यांचं आलेलं आहे तर ते म्हणजे त्यांची सत्ता जेव्हा होती तेव्हा त्यांनी खूप सारे असे चांगले कामं केलेले आहेत लोकांना घरं मिळवून देणं टॅक्स पावतीचे हे दर कमी करणं किंवा जे नळ बसवणं बाथरूमच्या पाईपलाइन्स टाकणे असे खूप सारे त्यांनी चांगले कामं केली आहेत कोणाला गरजू व्यक्तीला नोकरी लावणं वगैरे असं खूप सारं केलेलं आहे त्याने आता ते म्हणजे काय बोलतात की आपण नागरिकांनी हे समजलं पाहिजे की कोणता नेता आपल्यासाठी काय करतो आपल्या गरजेच्या वेळी तो किती आपल्याला आपल्यासोबत असतो किती आपल्याला साथ देतो आणि कोण म्हणजे नाही आपले कामं करत किंवा आपलं ऐकत नाही त्यांचं सारखं पाय पडावं लागतं त्यांना सारखं भेटावं लागतं जाऊन किंवा म्हणजे अजून पण अशा काही गोष्टी असतात की ते फक्त काही काही नेते असे असतात की इलेक्शन जेव्हा येतं तेव्हाच ते लोकं त्यांचं तोंड दाखवणार की बाबा हा चला आम्ही आहोत असं तसं हे नंतर पूर्ण वर्ष त्यांची जेवढी पण त्यांची सत्ता असेल तेव्हा काहीच कामं नाही करणार फक्त वोटिंग जेव्हा असेल तेव्हा वोट्स मागायला येणार मतं मागायला येणार फ फ फक्त म्हणजे जे आपल्याला सांगणार की बाबा आम्ही तुमचं हे काम करू ते काम करू पण ते काही कामं करत नाहीत तर ते आमचं इथे जो पण आहे नेता नगरसेवक तो चांगलाच आहे म्हणजे तो सगळ्यांची हेल्प करतो म्हणजे कोणत्या जरी तो कोणत्या सुक कोणाच्या सुखामध्ये सहभागी नसेल झाला तरी पण तो सगळ्यांच्या दुःखामध्ये नक्की सह सहभागी होतो तेच त्याला खूप म्हणजे लोकं मत अशाच लोकांना हे करतात अशाच लोकांना प्रोत्साहन देतात की बाबा तुम्ही पुढे अजून आम्ही तुमचे आम्ही तुमच्या मागे आहोत तू आम्ही तुम्ही आम्हाला अजून सपोर्ट करा असं म्हणजे ते खंबीरपणे त्या नेताच्या मागे एका उभे राहतात जे काय आपलं काम करतो जे आपल्याशी चांगला असतो ऑबवियसली ते सगळ्यांचंच म्हणजे तो नेचरच आहे की बाबा जे आपल्या उपयोगी पडेल आपण त्याच माणसाला हे करणार त्यांचीच हेल्प करणार त्यांनाच साथ देणार म्हणून मला असं वाटते की तो चांगला आहे मला तर खूप फायदा झालेला आहे म्हणजे इंडिविज्युअली असं मला नाही पण म्हणजे दुसरे पण नागरिक आमचे जे आहेत असे एरियामधले आमच्या विभागामधले तर त्यांना त्याने खूप साथ दिली आहे तर तेच त्याचा चांगला फायदा होतो तो करतो सगळी कामं जे बोलतो ते करतो म्हणजे असं खोटे दावे नाही करत की बाबा हे करू आम्ही ते करू जे पण बोलणार तर ते करतात ते लोकं तर तेच म्हणतात की तुम्ही विश्वास ठेवा कोण तुमचं ऐकत आहे कोण तुमचे कामं करते त्यांनाच तुम्ही मत द्या असं दुसरी क उगाच स्वतःचं मत वाया घालू नका बस